मला शेयर बाजाराबद्दल एवढी विशेष माहिती नाही पण सध्याचं वातावरण पाहून असं म्हणणे आहे की शेयर बाजाराची काही गॅरेंटी सांगता येत नाही कधीही वाढतो कधीही कमी होतो कारण सध्या डिजिटललेस ॲप्स हे धोकादायक आहे ॲक्च्युअल दाखवते काही आणि असते काही याला थोडंसं वातावरणही जबाबदार आहे वातावरणही म्हणजे सध्या चालू असलेली परिस्थिती आर्थिक उलाढाल आणि पावसाचा नेम नाही असं पक्कं काही सांगता येणार नाही त्यावर धंद्याची चढउतार चालू होते व्यवसाय कमी जास्त स्वरूपात होतो त्यामुळे असे सांगणे कठीण आहे की सध्या भाव वाढतंच जाईल शेयर वाढतच जाईल ज्या कंपनीचे शेयर वाढीव होतील असे समजून घेतले आणि पाऊस आला किंवा आर्थिक गुंतवणूक कमी झाली बाजारात तर एकदम भाव घसरतो तर त्यामुळे शेयर बाजार फार रिस्की आहे असे मला वाटते आणि ही जोखीम साधारण माणूस घेऊ शकणार नाही त्याला भरपूर कारणे आहेत डिजिटल ॲप्समुळे फक्त आकडेवारी दाखवतात परंतु पावसाचा नेम नाही धंद्याची चढउतार कसे ठरवणार आपण गुंतवणूक करणार आणि नेमकं त्यावेळेसच जर ती वस्तू कमी खरेदीला लागली तर ते रिस्की आहे असे सांगणे कठीण आहे की नेमकी हीच वस्तू चालेल आणि याच कंपनीचे एवढे शेअर वाढतील शेअर वाढतील हे कशावरून ठरवणार त्यामुळे माझ्यामते तरी हे थोडं रिस्की वाटते एवढं मी काही करणार नाही गुंतवणुकीपेक्षा रिक्स जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे मी याला योग्य समजत नाही